मी कॉलेजमधे असताना मला अॅग्रीकल्चर फायनॅन्स हा प्रकल्प मिळाला होता मी त्यामधे बँकेला जाऊन भेट दिली होती तेथील कार्यकाल कसा असते हे समजून घेतले आहे यामधे तेव्हा मला हे आव्हानात्मक कार्य प्रकल्प हा माझ्या हाती मिळाला मी त्याबद्दल त्याचे आभार मानतो